ग्रामीण भागात पूर्ण मातीसंबंधित जो खेळ असतात ते खेळल्या जातात जसं कबड्डी झालं त्यानंतर खोखो झाले त्यानंतर जसे निसर्गासोबत जे काही खेळ आहेत जसं आमच्या इकडे तसं लगोरी टाईप किंवा डिक्कर वगैरे असे लंगडी वगैरे त्या टाईपचे खेळ खेळतात तेच जर शहरी भागामध्ये म्हटलं तर इनडोअर गेम झालेले आहे खो खो कबड्डी खेळतात पण ते आजकाल हॉलच्या आतमध्ये बसवलेल्या त्या मॅटवर खेळतात बुद्धिबळ खेळतात जिथं काही झाडायची गरज नाही पडत त्यानंतर कॅरम वगैरे म्हणजे चार दिवारीच्या आतमध्ये खेळणारे खेळ जास्त झालेत